बँकिंग क्षेत्रात करियर करणाराला तुम्ही मुलांसाठी प्राधान्य द्याल का तर त्याचं उत्तर हो असं आहे सध्या बँकिंग क्षेत्रात करिअरसाठी खूप वाव आहे कारण सरकारच्या प्रत्येक योजना या बँकांच्या मार्फत राबवल्या जातात देशामध्ये उद्योग क्षेत्र खूप वाढत आहे लोकांची स्टँडर्ड ऑफ लिविंग वाढले आहे त्यामुळे लोकांना बंगला बांधणे किंवा बंगला तयार विकत घेणे वेगवेगळ्या सोयी सवलती तसेच दोन चाकी असेल चार चाकी गाड्या घेण्याकडे लोकांचा कल खूप वाढलेला आहे त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर बँकांकडे कर्जाची मागणी वाढलेली आहे समाजसेवा व स्वत ची उन्नती यासाठी बँकिंग क्षेत्रात करियर करण्यासाठी प्राधान्य आहे असे माझे मत आहे